हॅलो ड्रॅगन पॅलेस आहे गणेश टेकडी नागलोक वगैरे आणखी वॉटर पार्क्स वगैरे आहेत तुम्हाला तीन चार हजार रुपये लागतील चार लोकाच्या हिशोबानी तुम्हाला बारा हजार रुपये लागतील

हो मी उद्या साडे बारा वाजता येईल

हो ठीक आहे हो नाही हो ठीक आहे नाही टॅक्सी टॅक्सीमध्ये फक्त चार लोक अवेलेबल राहतात हो ठीक आहे हो ठीक आहे अच्छा हो ठीक आहे धन्यवा